हॅलो अनुप्रिता हां अगं मुग्धा बोलते आहे काही नाही सहज केला होता कॉल ॲक्च्युली एक डाऊट होता अगं मी इथे परवा आले ना तर माझं आधार काड अपडेट करायला मला हे आमच्या कंपनीने सांगितलं होतं त्याच्यात काहीतरी हे होतं म्हणून तर माझी बद डेट जी आहे ती फक्त इयर पडलेलं पूर्ण नव्हतं आलेलं म्हणजे बर्थ डेट आणि इयर मंथ सॉरी हां हां मग मी ते ऑनलाईन जाऊन केलं आहे त्यांच्या ह्याच्यावर तुला हे माहीत होतं का आधी की पूर्ण डे बथ ऑफ डेट दिसली पाहिजे म्हणून अच्छा नाही मला पण इकडे आल्यावरच कळलं म्हणून मी विचारत आहे अच्छा अच्छा हां ॲक्च्युली मी ते ऑनलाईन जाऊन केलं पण मला अजून समजत नाही आहे ते अपडेट झालं आहे का नाही किंवा झालं असेल तर कसं समजणार आहे मला ते अपडेट झालं आहे त्याला पण परत ह्याच्यावर जाऊन बघावं लागतं का साईटवर अच्छा हो का बरं बरं ठीक आहे तसं असेल तर मग मी पण एकदा परत जाऊन ऑनलाईन जाऊन चेक करते तिथे जर नाही मिळालं तर मग मी डायरेक ते शॉप्स असतात त्यांना जाऊन बघते जसं तू म्हणालीस तसं हो हो ठीक आहे चालेल बाय